हॅलो बोला

अच्छा तर तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे किती पाहिजे आहे तुम्हाला पर्सनल लोन अच्छा ठीक आहे तुम्हाला लोन मिळून जाईल पण तुम्हाला व्याज आम्ही बचतगटामधून लोन देत असतो तर त्याचं व्याज तर राहील तुम्हाला पाच पर्सेंट हां आणि तुम्हाला मंथली मंथली तुम्हाला पाच हजार म्हणजे पंचवीस हजाराचे तुम्हाला अडीच हजार रुपये महिना भरावं लागेल हां तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही आमच्या गटाच्या बाहेरचे आहे व्यक्ती आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे काही डाक्युमेंट्स जमा करावं लागेल जसे की आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड तुमची बँक अकाउंट ते डाक्युमेंट्स जे आहे ते जमा करावं लागेल तुम्हाला मग तुम्हाला हां झेरॉक्स द्यावं लागेल हां नंतर मग आम्ही तुम्हाला लोन देनार हां हां डायरेक्ट अकाऊंटलाच जमा होईल तुमच्या

पैसे तुम्हाला महि मंथली पे करावं लागेल म्हणजे जसे की तुम्ही पंचवीस हजार घेताय पंचवीस हजाराचे तुम्हाला अडीच हजार रुपये महिना पे करावं लागेल आणि सोबत पंचवीस हजाराचं व्याज व्याज पे करावं लागेल मग म्हणजे पाच पर्सेंटचं व्याज जेवढं येईल तेवढं तुम्हाला पंच अडीच हजार रुपये महिना आणि व्याज हो ऑफिसमध्येच येऊन करावं लागेल

हे आम आमचा महिला बचतगट आहे त्यामध्ये महिला जेवढ्या गटामध्ये महिला असते तेवढ्यांनाच लोन देता येते आणि गटामधल्या महिलांसाठी एक पर्सेंट आहे आणि जर आपल्याला बाहेर द्यावंच आहे तर त्यासाठी आपल्याला पाच पर्शेंटने देता येते हां झरॉक्स लागेल ऑफिस आहे केळझर केळझरमध्ये यावं लागेल तुम्हाला ओके ठीक आहे